माझ्या मते माणूस आपला आपण पोहायला शिकत नाही त्याला शिकवावंच लागतं फक्त इतर प्राण्याना मात्र तेवढं ते जन्मजात असतं आहे की ते आपणहून पोहू शकतात पण माणसाला शिकवावं लागतं आणि मला आमचे थोरले बंधू ह्यानी म्हणजे काय म्हणता येईल त्याला थोड थोडं जबरदस्तीनं मी खूप घबरा घाबरायचो तरी पण त्यांनी जबरदस्तीनं मला नदीवर नेलेलं आहे पाण्यात टाकलेलं आहे धरलेलं आहे शिकवलेलं आहे मी घाबरलो होतो प्रश्नच नव्हता शिकवायची पद्धती त्यांची म्हणजे आमच्याकडं काय साधनं खूप कमी आता कसं आहे टायर आहे अमूक आहे तमूक आहे त्यावेळेला भोपळे असायचे जे भोपळे असतात मोठ्ठे लाल भोपळा म्हणतो आम्ही त्याला तो असा खडखडीत वाळला की तो पोकळ असायचा आणि त्याला मग दोरीनं ते बांधायचा आणि ते कमरेला बांधून मग पाण्यात पोहायची अशी ती पद्धत होती पण तो भोपळा असा सगळ्यांना मिळायचा नाही मग काय करायचं तर जनावराना जो कडबा घातला जातो त्याची जे आम्ही चिपाडं म्हणतो कोणी धाटं म्हणतात त्याचा बिंडा बांधायचा आणि तो करकचून बांधायचा आणि तोच बिंडा पुन्हा आपल्या कमरेला बांधायचा आणि मग आपण पाण्यात पोहायला शिकायचं असं म्हणजे काय म्हणू त्याला सराव करायचा पाण्यात पोहायचा त्या बिंड्यामुळं आम्ही बुडत नाहीत तरी पण त्या बिंड्यात पाणी शिरतं तो बिंडा जड होतो जड व्हायला लागला की मग काठाला यायचं आणखीन त्यात पाणी असं वाकडं करून निथळून टाकायचं आणि हलका झालं की पुन्हा पोहायला शिकायचं असं एक चार पाच दिवस शिकलं की मग तुम्हाला तरंगायची पद्धत कळते आणि मग तुम्ही त्या बिंड्याशिवाय कोणीतरी माणूस असेल तर बिंडा न बांधता तुम्ही गेलात आणि तुम्हाला एकदा कळलं की आपण पोहू शकतो आहे आपण बुडत नाही आहे मग भीती नष्ट होते आणि मग आपण पोहायला लागतो साधनं आताची मानानं त्या वेळेला पन्नास वर्षापूर्वी फूकच नव्हतीच म्हणा कित्येकदा काहीतरी धोतर वगैरे कमरेला बांधून मुलांना सोडलं जायचं त्यांनाही पोहले जायचे कोणी बिंडे बांधायचे आता अलीकडं कॅन बांधले जात आहे टायर्स वगैरे त्याच्यावर पडून पोहत आहेत मुलं आणि असं शिकलो शिकत शिकत आम्ही जवळपास मला वाटतं आहे दहा अकरा वर्षाचा असताना मी शिकलो आणि ती ती भीती असते पाण्यात आपण बुडू काय किंवा काय त्यामुळं म्हणून घाबरत असतो आणि म्हणून नको वाटतं म्हणून मी सुद्धा फार घाबरायचो पण आमचा भाऊ आणि कोण दोघं तिघं मित्र हे उचलून न्यायचे मला मी दडून बसायचो उचलून घ्यायचे आणि मला ते नदीवर न्यायचे एवढं मला आठवतं आहे आज पन्नास साठ पन्नास पंचावन्न वर्षाहून जुना काळ आहे हा त्यावेळी ही साधनं काहीही नव्हती धन्यवाद